टी व्ही यस वेगो मारुती एट हंड्रेड होंडा शाईन हिरो स्प्लेंडर हिरो पॅशन प्रो बजाज चेतक होंडा ॲक्टिवा बजाज पल्सर रॉयल एनफील्ड बुलेट तीनशे पन्नास टी व्ही यस स्कूटी पे